सर अमन बोलत आहे सर ते मला माहूरला जायचं होतं माझी फॅमिलीच आहे तर मला कॅप हवी होती काय रेटिंग काय आहे आहे आपली नाही ओ सर सात हजार खूप होतात ना आता मी तर तुमचा रेग्युलर कस्टमर आहे तुमचा कुठं जायचं असेल तर तुम्हालाच सांगतो थोडं पाचमध्ये वगेरे पहा ना होत असेल तर नाही सर सहा नाही सर पाच पाच मध्ये करून टाका अं माझीच फॅमिली आहे बाकी बाहेर कोणीच नाही आहे घरचेच आहे सगळे बरं ठीक आहे